मी माझ्या बाईकची काळजी अशी घेतो की माझ्या बाईकची जे सर्विशिंग असते ते मी वेळेच्या वेळी पूर्ण करतो बा जे माझी बा बाईक आहे तिला वेळोवेळी धुतो तिला जर धूळ असेल बाईकवर तर ती धूळ असेल धूळ जमा झालेली असेल बाईकच्या आरशांवर तर ती मी पुसून काढतो फडक्याने अशा तऱ्हेने मी पूर्ण बाईक माझी बाईक कधीही खराब होऊ देत नाही जर बाईक कधी पावसात हिर पावसात फिरलेले असेल बाईकवर मी पावसात फिरलेलो असेल तर मग मी बाईक वॉशिंगला देऊन देतो त्यामुळे बाईकची काळजी घेतो वेळोवेळी ऑइल चेंज करणे नंतर पेट्रोल ची लेवल मेंटेन ठेवणे आणि गाडीचा स्पीड पण जास्त कमी जास्त न करणे जास्तीत जास्त कॉन्स्टंट राहण्याचा ठेवता येईल असा मी प्रयत्न करतो कधी कधी बाईक चालवणे कंटाळा कंटाळवाणे वाटते कधीतरी क वाटतेच का तर खूप खूप बाईक चालवल्यानंतर बाईक चालवणे हे कंटाळवाणे होऊनच जाते का का तर कधी काय आपल्याला पेन असतो किंवा एकच ए काही एक तोच रो रोड रोड वगैरे जे रोड वगैरे जे असते ते चांगले नसतात वेज चांगले नसतात त्यामुळे कधी कधी बाईक चालवणे कंटाळवाणे वाटतं लांब पल्ल्याचा प्रवासात जायचा असेल आणि जागरूकता आणि उत्साह राहण्यासाठी मी वेळोवेळी थांबतो म्हणजे एक सात खूप जास्त प्रवास जास्त किलोमीटरचा प्रवास मी करत नाही शंभर किलोमीटर गेल्यानंतर मी एका जागी थांबतो झाडाखाली एखादं झाडं असेल त्या झाडाखाली बसतो किंवा पाणी वगैरे थांबून पितो जिथे कुठे चहा मिळेल तेथे थांबून मी चहा वगैरे घेतो चहा नाश्ता करतो थोडा वेळ विश्रांती घेतो अशा तऱ्हेने मी वेळोवेळी थांबत राहिल्यामुळे आणि स्टॉप घेत राहिल्यामुळे मी जागरूक आणि उत्साही राहण्यास राहण्यासाठी हे पर्याय उपयोगी करतो आणि अशा तऱ्हेने नाहीतर एखादा निसर्गरम्य वातावरण कुठंतरी म्हणजे खूप खूप चांगला पॉईंट असेल तर मी तिथं थोडा वेळ घालवतो थोडा त्या निसर्गाचा आनंद घेतो आणि अशा तऱ्हेने मी लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये जागरूक आणि उत्साही राहातो